मला बसमध्ये प्रवास करायला खूप आवडते आणि बसमध्ये सर्वांत समोर ड्रायव्हरची सीट असते आणि त्याच्यामागे ज्या सीटं राहतात त्या सीटवर सर्वांत समोर कंडक्टरच राहाते आणि लेडीज् सीट आणि जेंट्स सीट वेगळी राहते आणि बस जास्त स्टॉप घेत नाही आणि बस डिझेलवर चालते आणि बसला खिडकी राहते आणि सर्वांना खिडकीजवळ बसायला खूप आवडते आणि बसमधे लोक गंदगी करून ठेवतात आणि कोणी थुंकून ठेवतात कोणी खाल्लेली पॅकेटही तिथेच फेकतात